उत्तर भारत आणि दक्षिण भारत या दोघीतील सांस्कृतिक फरक बघायचं जर म्हटल्यास यामधे सर्वप्रथम भाषेचा फरक आपल्याला दिसून येतो उत्तर भारतामधे सर्वाधिक हिंदी या भाषेचा वापर करताना आपल्याला लोक दिसतात तसंच दक्षिण भारतामधे कन्नड मल्याळम यानंतर इतर भाषांचा वापर आपल्याला होताना दिसतो तर भाषा ही मुख्य त्यामधील फरक आपल्याला दिसून येतो उत्तर भारत आणि दक्षिण भारतामधला सोबतच त्यामधे खाद्यपदार्थांचासुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामधे बदल बघायला मिळतो जसे की उत्तर भारतामधे आपल्याला ट्रेडिशनल आणि वेस्टन पद्धतीचे बऱ्याचशा पोशाखांचा समावेश होताना दिसतो तसेच दक्षिण भारतामधे सर्वपाधा सर्वसाधारण व आपल्या सांस्कृतिक घटनांचा व आपल्या जुन्या परंपरा रूढी परंपरा या गोष्टींचा विचार करून त्याच पद्धतीचे पोशाख आपल्याला दिसतात त्या उत्तर भारतामधे जीन्स फॉर्मल ट्राउझर्स व अनेक मोठ्या वेस्टन पद्धतीच्या पोशाखांचा वापर होताना आपल्याला दिसतो तर दक्षिण भारतामधे मुख्यतः साडीज् लुंगी व इतर त्यांचे दक्षिण भारतातील संस्कृतीप्रमाणे अनेक त्यांच्या पोशाखांचा समावेश आपल्याला होताना दिसतो सोबतच हवामानाचा विचार केला असता उत्तर भारतामधे मोठ्या प्रमाणामधे वातावरण हे दमट अति उष्णतेचे व अति थंडही असते पण आपल्याला दक्षिण भारतामधे हे साम्य मोठ्या प्रमाणामधे आढळून येत नाही मोठ्या प्रमाणामधे तापमान हे अति उच्चही दाबावरती जात नाही आणि अति कमीही जात नाही त्यामुळे अतिशय बॅलेन्स अशा पद्धतीचं हवामान आपल्याला तिथं पाहायला मिळतात तसेच साक्षरतेचा विचार जर केला असता उत्तर भारतामधील साक्षरतेपेक्षा दक्षिण भारतातील साक्षरता ही मोठ्या प्रमाणात अस असल्याचे आपल्याला दिसून येते तेथील साक्षरता ही उत्तर भारतापेक्षा जास्त प्रमाणामधे आहे व जास्त मोठ्या संख्येमध्ये तिथली लोकं ही साक्षर असल्याचे आपल्याला दिसून येतात